राज्यातील शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांमधील समस्यांसाठी प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे शिक्षक असतात जसे इंग्रजीसाठी इंग्रजी शिक्षक मराठीसाठी मराठी शिक्षक आणि हिंदीसाठी हिंदी शिक्षक तसेच गणितासाठी गणित तज्ज्ञ तसेच मुस्लिम शाळेत उर्दू शिकवण्यासाठी मौलाना मौलाना वगैरे शिक्षक असतात त्यांना मौलाना म्हणतात आणि जसे सांस्कृतिक सांस्कृतिक आणि भाषिक विविधतेचे समस्या असतात सांस्कृतिकसाठी संगीतासाठी वेगवेगळे शिक्षक असतात त्याचे नृत्य वगैरे आणखीन सांस्कृतिक खूप सारे हे आहेत कार्य सांस्कृतिक आणखी खूप सारे आहेत ते शिकवण्यासाठी पण वेगवेगळे शिक्षक असतात आणि नृत्यासाठी नृत्य शिक्षक असते जे नृत्य शिकवते संगीतासाठी संगीत शिक्षक असते जे खूप छान संगीत शिकवते आणखी अनेक वेगवेगळे प्रकारचे पण शिक्षक असतात